मी पतंजलीचा टूतपेस्ट वापरतो तर म्हणजे तो खूप चांगला असतो त्यामध्ये खूप खूप म्हणजे आयुर्वेदिक असे घटक आहे आणि त्या दात पण चांगले निघतात आणि स्ट्रॉन्ग राहतात दुखत नाही म्हणजे पूर्ण असं चांगली स्वच्छ निघतात दात